हां बोला

हो येत आहे आता बोला हो हो बोला ना मग हो आहे आपल्याकडे तर्री पोहे पराठे थालीपीठ इडली सांबार महाराष्ट्रातल्या जवळपास फेमस फेमस आयटम आहेत आमच्या इकडे तुम्हाला काय पाहिजे आमच्या इथं फेमस तर्री पोहे आहे हां म हां मटकी उसळ बी भेटून जाईल तुम्हाला नाही नाही नाही उकडून बी मोडवाली बी दोन्ही आहे आपल्या इकडे तुम्हाला जे पाहिजे ते मेनूमध्ये भेटून जाईल तुम्हाला जे पाहिजे ते

ठीक आहे ठीक आहे ना तरी आमच्या इथची स्पेशल म्हटलं स्पेशल डिश म्हटल्यावर सध्या ब्रेकफास्टची तर्री पोहे आणि पराठे थालीपीठ एवढं जास्त चालते आणि मटकी उसळ उपासाच्या दिवशी साबुदाण्याची उसळ हो हो हो या या इकडे आहे आमचं फूल महाराष्ट्रातली फेमस जेवण आहे इथं मग ब्रेकफास्ट भेटते ठीक आहे ठीक आहे